हॅलो

हो हो सर आपल्याला हवे होते का होय का हां अच्छा

कधी हवे आहे आपल्याला हो द्या तर चा चालेल चालेल की सर

आपल्याकडं गाडीची सीट सातजणांची आहे सहा ते आठ

ठीक ओके आमच्या इकडे आत्ता आहे ना क कका फिरण्यासारखं आहे कास महाबळेश्वर वगैरे वगैरे इत्यादी हां महा महाबळेश्वर फिरण्यासारखं आहे हां जाऊया सर

होम थेटर आहे आहे ओळखीचे हॉटेलवाले आहेत खूप छान तिथे निसर्ग छान खूप आहे तुम्हाला आवडेल आवडेल सर हां हां बघताना सर आप हां जाऊया आप काय तू तुम्ही म्हणाल तेव्हा जाऊ उद्या तर उद्या जाऊ परवा परवा जाऊ स सकाळीच गेलं पाहिजे सर सकाळी पटकन होऊन जाईल हा अजून फिरण्यासारखं उ उ उ वासोटा किल्ला आहे प्रतापगड आहे हो आपल्याला कोणतं लोकेशन हवं आहे ते सांगा सांगू शकता आपण जाऊ शकतो आ जंगल वगैरे मग आपण ठोसेघरला जाऊया सर तिथं धब धबधबा धबधब हो साताऱ्यामध्येच आहे किल्ला पाहण्याला खूप छान आहे अच्छा अच्छा जाऊया सर

तुम्ही मला तुम तुमचा ॲड्रेस सांगा मी तिथे येतोच आपण जाऊयात मग हॉटेल राहिले कोणतं हॉटेल सयाजी हां अच्छा अच्छा

हां अच्छा अच्छा काही विषय नाही सर जाऊयात आपण सांगा मला तुमचं हां चालेल

हां सर चालेल चालेल हां हां हां ठेऊ का